तर पहिली गोष्ट तुमच्या ग्रामीण समाजात सुरू झालेलं कोणत्याही यशस्वी व्यवसायाबद्दल आणि ते कशामुळे यशस्वी झाले ह्याबद्दल तुम्ही चर्चा करू शकता तर पहिली गोष्ट जे आमचे ग्रामीण भाग आहेत मी सांगली शहरामध्ये राहायला आहे कधी मला एक्सपिरियन्सच भेटला नाही की बाबा ग्रामीण भागात जाऊन राहावावं किंवा अशा गोष्टी कारण मामा काका वगैरे म्हणजे जे सगळे फॅमिली मेंबर आहेत ते आपले शहरामध्येच राहिले आहेत मोस्ट ऑफ तर मी थोडंसं एक्सपिरियन्स शेअर करू शकतो की मी ज्यावेळी एन एस एस व्हॉलेंटिअर म्हणून काही ठिकाणी गावात गेलं म्हणजे वसगडेमध्ये गेलो आहे किंवा दुसरी दुसरं गाव म्हणावा गेलं तर ग्रामीण भाग ग्रामीण भागामध्ये जो ववसा व्यवसाय असतो तर जास्त ग्रामीण भागामध्ये व्यवसाय म्हणजे दूधाचा व्यवसाय जास्त असतो म्हणजे मोस्ट ऑफ दूध दूध किंवा भाजीपाला भाजीपाला तर आणि दूध हा जास्त सगळ्यात जास्त इम्पॅक्ट जास्त व्यवसाय करणारे लोक हे दोनच असतात जास्त प्रमाणात तर बद्दल आणि हां तर मौजे डिग्रजमधले जर बघावं गेलं तर ते एक दूधसंघ आहे त्या दूधसंघाचं मला नाव आठवत नाही आहे सॉरी बट ते दूधसंघाबद्दल मी ऐकलेलं थोडंसं आम्ही आम्हाला उत्सुकता असते की बाबा काही गोष्टी आम्ही चर्चेत ऐकणं किंवा ते हे करणं त्याच्याबद्दल ऐकणं आम्हाला खूप चांगलं वाटतं तर मी त्या दूधसंघाचा ऐकलेलं आहे की पंचवीसवर्षां अगोदरची ती व्यवसाय होते फॅमिली मेंबरकडून चालू केलेली म्हणजे फॅमिली फक्त म्हणजे त्याची त्यांची जी पत्नी असेल आणि ते स्वत जे मालक आहेत आत्ता सर संघ म्हणजे त्यांच्या गावातला संघ झाला तो आता मोठा झाला आहे मग त्यांनी चालू केले पहिला पहिला स्वत हून स्वत घरून ते पहिला दूध वाटप करत होते स्वत करून म्हणजे एक दोन घरं त्यांना एक साधारण मला वाटते त्यांनी पाच ते दहा लिटरपासून सुरुवात केलेली पाच लिटरपासून सुरुवात केलेली ते आत्ता नाही नाही म्हटलं तर ते आसपासच्या चार गावात पाच गावात त्याने त्यांचं दूध पोचवतात पाच गावात जे मौजे डिग्रज कसबे डिग्रज असतील बाकीचे जे लागून समडोळी वगैरे असतील साईडचे गाव वगैरे तिथं ते त्यांचं दूध पोचतं तर आज त्यांचा जर दिवसाचा जर टर्नओवर बघायला गेलं तर एकशे तीस लिटर त्यांचा टर्नओवर म्हणजे रोजचा आहे एकशे तीस लिटर असं ऐकण्यात आलेलं आम्हाला की बाबा त्यांनी एक शून्यापासून सुरुवात करून आज ते भले मोठे झाले आहेत आणि ते यशस्वी झाले आहेत त्यांनी कारण त्याची फॅमिली मेंबर हे व्यवसाय करण्यासाठी तेवढं त्यांना प्रोत्साहन कधीच दिले नव्हतेत पण काही गोष्टी माणूस जिद्द न करतो आणि ते जिद्दला पार पाडून त्या व्यक्तीने त्यांचं नाव पण मला आठवत नाही आहे पाटील त्यांचा आडनाव आहे पाटील त्यांचं अडनाव आहे त्यांनी खूप कष्टातून ते वाढवलं आहे असा आम्हाला ऐकण्यात मिळालेलं आहे धन्यवाद